हॅलो निलीमा बोलते आहे काय मस्त मजेत आहे तू कशी आहे गं हो जेवण वगैरे झालं तुझी तब्येत वगैरे कशी आहे अगं मला नाही का एका विषयावरती बोलायचं तुझ्यासोबत नाही काय आता बघ ना आधीच्या आधीच्या काळामध्ये लोकं म्हणजे किती फुल आणि राहत होते कपडे वगैरे नाही का व्यवस्थित घालत होते आता किती डिफरंट झाले क्रॉप टॉप निघाले आहे जीन्स निघालेले आहे शॉट शॉर्ट टॉप आणि ते ही साड्याही घालत असते ब्लाऊज किती शॉर्ट शॉर्ट असते आहे का नाही

हो गं हो गं बरोबर आहे तेच याचबाबत बोलायचं होतं मला की आधीचा जमाना कसा होतं आणि आताचं काळ कसं आहे बा किती डिफरंट बिटविन निघालेले आहे आधी तर म्हणजे आधीच्या बाया तर घरगुती म्हणजे घरी पण राहायची ते पल्लू वगैरे घ्यायचे पूर्ण व्यवस्थित साडी वगैरे घालायची म्हणजे पूर्ण त्यांचं शरीर पण दिसायचं नाही आणि आताच्या याच्यामध्ये शरीर जास्त दिसते ना कपडे कमी राहते बरं हो गं बरोबर आहे अजून काय म्हणते मी पण ठीक आहे बा बस याच बाबत बोलायचं होतं घरी गमत नव्हतं मला कोणाशी बोलायचं कोणाशी बोलायचं तुझं नाव आठवलं तर मग घ्यावा म्हटलं याच बाबत बोलायचं थोडंफार हो गं हो गं फोटोशूट करायला काय जाते